या भागात वारंवार दिसणारे पक्षी जसे पोपट बदक कोंबडी कावळा चिमणी असे वारंवार दिसणारे पक्षी आहेत कारण हे या भागात जास्त करून दिसतात आणि त्यात आवडणारा पक्षी म्हटला तर मला आवडणारा पक्षी आहे पोपट पोपट